हॅलो हा बोलतो

फोर व्हीलर का कोणती गाडी हवी होती सर तुम्हाला

आठ जो इनिवा इटीगा स्कॉर्पियो फॅमिलीसाठी पाहिजे होती का सर फॅमिलीसाठी म्हटलं तर आपली ईर्टीगा सुजुकीची आहे दोन हजार बावीसचा मॉडल आहे बघा आपल्याकडे ज्या म्हणाल त्या कलरमध्येपण भेटून जाईल आपल्याला मॉडिफिक्शन तर एक्स्ट्रा चार्ज लागतील पण त्याचे नाही नाही नाही नाही काहीच खराब नाही सर एकदम गाडी नंबर आहे तुम्हाला गुड क्वालिटीमध्ये देतो आम्ही हा खराबचा आपला आपल्या इकडे खराबचा विशेष नसते स तुमचा आवाज अडकायलाय थोडा पेमेंट तर तुम्ही याना इथं आम्हाला भेट द्या आमच्या शोरूमला एकदा येऊन हा तुम्हाला त्याच्यावर कार लोन भेटू शकते ते आता ते बँकेत जाऊन बघावं लागते तुम्हाला डिस्काउंट आता बघूच सर बघा रेडटर तेच राहणार आम्हाला ज्या किमतीत देते तर आम्ही तुम्हाला त्याच किमतीत देतो कमी जास्त बघू तरी तुमच्यासाठी तुम्ही या एकदा आम्हाला भेट द्या आच्याकडूनच घेतली होती का बरं बरं कोणती घेतली होती सर एडीकाच घेतली होती का बरं बरं काही हरकत नाही सर तुमच्यासाठी आपण काही कमी जास्त करू फक्त तुम्ही या एकदा हो या या